माझ्या आईचं आठवीपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि वडिलांचं पाचवीपर्यंत झालेलं आहे आणि माझे आजी आजोबा जे आहेत ते तर अजिबात शिकलेले नव्हते कारण की त्यांना शिक्षणच मिळालेलं नव्हतं त्यांच्या लहानपणी शिक्षणाच्या सोई संधी ज्या आहेत त्या खूप कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होत्या कारण की त्यावेळची परिस्थिती ही खूप बिकट होती त्यांना काम करून त्यांच्या गरजा पूर्ण कराव्या लागत होत्या त्याच्यामुळे त्यांना एवढ्या संधी मिळालेल्या नव्हत्या त्यांच्यासमोर खूप अडचणी होत्या परंतु त्याच्या मानाने जर आता बघायचं झालं तर आता शिक्षणाच्या खूप संधी उपलब्ध आहेत आता शिक्षणामध्ये खूप सुधारणा झालेली आहे आधीच्या तुलनेमध्ये आणि आता जी आहे तर लोकं आता खूप शिकलेली आणि जास्त पुढारलेली आहेत कारण की दिवसेंदिवस शिक्षणाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे आधी ज्या अडचणी त्यांना येत होत्या तर आता एवढ्या अडचणीचा सामना लोकांना करावा लागत नाही त्याच्यामुळे आता जर बघायचं झालं तर आता बरेच लोकं आता शिकलेली आपल्याला आढळून येतात